माझा अत्यंत आवडता कलाकार म्हणजे मराठीतला गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी मला असं वाटतं की त्यांची हुशारी म्हणजे गायक किंवा संगीतकार नुसतं संगीत देऊन गप्प बसतो किंवा नुसतं गाऊन गप्प बसतो हे थोडंसं कलाकाराच्या दृष्टिकोनातनं फारसं न पटणारं आहे म्हणजे थोडंसं परफॉर्मिंग ॲक्ट असलं म्हणजे जसं की गाण्याची पार्श्वभूमी ते बनलं कसं लिहिलं कोणी ते कशावरनं स्फुरलं याच्याबद्दलच्या सुरस कथा सांगणारे हुशार जर गायक असतील किंवा कार्यक्रम सादर करणारे किंवा संगीत देताना एखाद्या गोष्टीला हे काव्य माझ्यासमोर आलं तेव्हा माझ्या डोक्यात विचार काय होते किंवा कुठली धून माझ्या डोक्यात होती कुठल्या धुनेनी मला प्रेरणी प्रेरणा दिली अशा प्रकारच्या सगळ्या सुरस कथा सांगणाऱ्या क कलाकारांचे कार्यक्रम ऐकणं किंवा त्यांच्या त्यांच्या मैफिलीचा भाग होणं हे मला खूप जास्त आवडतं आणि मला असं वाटतं की सलील कुलकर्णी हे अत्यंत त्यात त्यात म्हणतात ना माहीर माहिर असा तो कलाकार आहे की जे सगळं अशा प्रकारच्याच म्हणजे प्रत्येक गाण्याला त्यांच्या काहीतरी स्टोरी असते आणि ती स्टोरी ऐकण्यात प्रचंड प्रचंड प्रचंड आनंद मिळतो नुसतीच गाणी ऐकण्यातही आनंद मिळतोच तो तर म्हणजे आहेच पण त्यांच्या गोष्टी आणि त्यांच्या त्या सगळ्या सुरस कथा ऐकण्यात गाण्याला अजून चार चांद लागतात